जसे आता बघायला गेलो तर आपल्या देशात अनेक गुन्हे होत असतात जसे रेप झाले मर्डर आणि प्रॉपटी क्राईम सायबर क्राईम आहेत त्या त्यात जो पण कोण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे कारण की त्या शिक्षाशिवाय त्यांना धडा भेटत नाही आणि ते ती लोकं तेच सारखं सारखं करतात व त्याला फाशी आणि शिक्षा पण दिली तर तरी चालेल कारण हे सगळे खूप मोठे गुन्हे आहेत जसं की रेप झाला रेपचं खूप मोठं हा तरी खूप मोठा गुन्हा आहे आणि ए सायबर क्राईम कारण की माणसांची पिड्या पी एफ वगैरे सर्व तेच लोकं त्या लोक पी एफवरती लोकं जीवित असतातता त्यावरती खर्च चालू असतो आणि ती लोकं सायबर क्राईमवाले त्यातून पैसे काढतात जे भारतासाठी वाईट आहे आणि पुढे अशी गुन्हे नाही होणार याची काळजी घेयला पाहिजे कारण की या सर्व्या गोष्टीमुळे आपली या कारण की या सर्व्या काळजीमुळे आपण जर काळजी घेतली तर आपला पुढे कायतरी हुईल नाहीतर ह्या लोकांनी या लोकांनी या लोकांशिवाय आपलं आपलं चिं आपलं फ्यूचरही नष्ट होईल कारण की ही लोकं असंच करत बसतील आणि आपण काय केलं नाही तर वाट लागणार आपलीही आणि जर असे रेप वगैरे जर वाढत गेले कारण की बारा वर्षाच्या आत लहान म्हणजे बारा महिने सहा महिने अशा पोरींवरतीसुद्धा रेप होत आहेत आणि तेही खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चुकीचं आहे असं वाटतं आहे आणि आपल्याला आत्ता काहीही करून ते हे सर्व थांबवावं लागणार आहे